शेती सं ही संपूर्ण हमानावर अवलंबून असते जर आता शेतकऱ्याचं सगळं पिक नष्ट झालं तर त्याला प्रेरणा कुठून येते शेतकरी हाच सगळ्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणा आहे आणि तो स्वतः स्वतःकडंच बघून त्याला प्रेरणा मिळते त्याला त्याच्या भ उपाशीपोटी झोपणाऱ्या आईवडिलाकडून त्याच्या उपाशी पोटी आर्ध्यापोटानी झोपणाऱ्या त्याच्या बायकोकडून लेकरांकडून प्रेरणा मिळते त्याच्या पूर्वजांनी किती कष्टातून ही शेती सांभाळली किती संकटे आले कित्येक वेळेस त्यांचे पिक नष्ट झाले तरी न डगमगता त्यांनी ही शेती सांभाळून तिथपर्यंत त्याच्या हातात येईली तर मग त्याने तरी कसं रमायचं आणि तर जर त्यानं त्याची आत्मविश्वास त्याची प्रेरणा गमावली तर मग त्याच्या घरच्यानी त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलांनी त्याच्यात छोट्या लहान लहान मुला मुलांनी दुर्बल बायकोनी कोणाकडे पहायचं याच्यातून शेतकऱ्यायला प्रेरणा मिळते आणि सर्व नष्ट झालं तर त्याला जोडधंदा म्हणून काही शेतकऱ्यांचे छोटे मोठे किराणामालाचे दुकान असतात असे काहीतरी गावामध्ये दुर्दर व्यवसाय असते काही शेळ्या पालन करतात गाई म्हशी पालन करतात अशा अनेक छोटे मोठे व्यवसाय जवळ व्यवसाय म्हणून असतात त्याच्यातून जरी शेतीमध्ये काही तोटा नफा झाला तरी ह्या जवळ व्यवसायातून होणारा नफा याच्यामधून शेतकऱ्याच्या घराचा उदरनिर्वाह होत असतो